हॅलो बोला काय पाहिजे कोण बोलता

हा थांबा एक मिनटं यादी लिहितो हा तेलाचे पिशव्या दोन साबण कोणती अंघोळीची किती डझन हा अजून हा अजून हं हं हं हं अजून

हा बोला हं खाकस किती हं शंभर रुपये हा छत्तीस रुपये किती किती पाहिजे फल्लीदाणे हा तीस रुपये

हा चाळीस रुपये किती पाहिजेत मोहऱ्या हा ठीक आहे दोन पिशव्या तेल दोन पिशव्या तेल पाहिजे ना अजून एक डझन साबण हा हा ठीक आहे पाऊंड्स पावडर कौनसा मॉडेल लहान मीडियम की मोठा लहानवाला हा अजून काय पाहिजे ठीक आहे चार हजार सातशे रुपये झाले हा किती ग्रामचा पाहिजे अर्धा किलो एक पाव

हा ठीक आहे सहा हजार दोनशे रुपये झाले अजून काही हा ठीक आहे ओके ठेवा सहा हजार दोनशे हिशोब झाला आहे या या